हां हॅलो मॅडम ते मला जरा हेच्याविषयी विचारायचं होतं पॅन कार्डचं नाव बदललंय म्हणजे लग्न झाल्यामुळे नाव बदललं तर त्या पॅन कार्ड वरती बदलून हवय त्या संदर्भात तुम्ही मदत करू शकाल का हां म्हणजे मागच्या महिन्यात माझं लग्न झालंय आणि अडनाव बदललं नाव तेच आहे नाव नाही बदललेलं फक्त आडनाव बदललेलं आहे आणि त्या नवीन पॅन कार्डवरती मला ते नवीन आडनावासकट पाहिजे ना तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल अच्छा आधार कार्ड तर लागेल हां आणि रेशन कार्ड लागेल का

पण मग अर्ज कुठे करावं लागेल हा आणि अच्छा ते लग्नाचं रजिस्ट्रेशन जे झालं त्याचा सर्टिफिकेट लागेल ना हां मग ते आला ते अजून यायचंय मिळायचंय माझ्या हातात तर ते मिळाल्यानंतर मग करायला पाहिजे तोपर्यंत नाही करता येणार ते लागेलच आणि याच्या सगळ्याचे झेरॉक्स घेऊन याच्यात का ओरिजनल पण लागणार आहे हां म्हणजे काही वेळा मुलीचें पण नाव बदलतात ना पण माझं काही नाव नाही बदललं नाव तेच आहे माधुरीचं आहे फक्त पूर्वी जोशी होतं लग्नाच्या आधी ते आता केसतिकर झालेलं आहे तर मग फक्त तेवढंच नाव बदलावं लागेल ना मग त्याला काही ॲफिडेविट वगैरे करावं लागेल

नाई नाई नाई नाई माझ्या माझ्या स्वतःच्या नावात काही बदल नाहीये फक्त आडनावात बदल झालेलं आहे

हां माझ्याकडे आधार कार्ड आहे आधार कार्डवरती पण बदलावं लागेल न ते बदलूनच येणार त्याच्या त्याला मोबाईल लिंक आहे पण हातात यायचं आहे आणि हां लग्नाचं सर्टिफिकेट मॅरेज रजिस्ट्रेशन बरोबर ते पण हातात यायचं आहे मग ते आल्यानंतर घेऊन किती दिवसात होऊ शकेल मॅडम लवकरात लवकर होईल ना ठीक आहे ठीक आहे मी सगळे कागदपत्र गोळा करते आणि घेऊन येते ओके थँक्यू मॅडम